माझा सर्वात आवडता खाद्यप्रकार वांग्याची भाजी आणि रोडगे हा आहे आणि तो मला खाण्याकरिता बहिराम आमच्या इथे एक तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी खायला खूप आवडतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा राहते जवळपास ती यात्रा दोन महिन्यांपर्यंत चालते आणि त्या ठिकाणी खूप दूरवरचे लोक पण यात्रा करिण्याकरिता येतात पण तिथला रोडगा हा सर्वात महत्वाचा आणि फेमस आहे तो मला खाण्यास खूप मोठा आवडतो आणि तो गवरणवर तयार केला जातो म्हणजे गोवऱ्याचा एक ढिगारा बनवून त्यावर तो शेकवून एक ते दीड किलोचा एक रोडगा राहतो तर तो इतका टेस्टि आणि त्यासोबत असलेली वांग्याची भाजी या गोष्टी खायला मला खूप आवडतात आणि ते पण मोस्टली बहिरमात बहिरममध्येच कारण की त्या ठिकाणी यात्रा पण असते आणि यात्रा करण्याचा पण खूप आनंद राहतो